हॅलो हा जलप्राधिकरण कार्यालयाचा नंबर आहे ना हा हां ठीक आहे काही नाही मी मणिषा गोवर्धन बोलते आहे आदर्श नगरमध्ये आम्ही एक दुर्गम भागामध्ये म संगीत महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे तिथं सगळे पाहुणे कलाकार येणार आहेत संगीत चा कार्यक्रम चांगलं होण्यासाठी बरेच मंडळी येणार आहेत आणि इथे कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी ते ऐकण्यासाठीही पण भरपूर मंडळी येणार आहेत तेव्हा आम्हाला पाण्याची सोय होण्यासाठी तुम्ही पाणी नियोजित पण पणे सोडणार आहात का ते पाणी आम्हाला उपलब्ध करून देणार आहात का तर त्यासाठी मी तुम्हाला मी फोन क केलेला आहे तर त्याचं मला नियोजन कळलं तर बरं होईल आणि तुम्ही तसं त्याचं नियोजने करावी ही तुम्हाला विनंती करते आहे